हं तर मी हा लॅपटाॅप घेतला होता अपूर्वा इलेक्टाॅनिक्समधून पन्नास हजाराचा लॅपटाॅप घेतला होता त्यांनी दिला तर स्वस्त पण तो एकदम बेकार फस एकदम थड क्लास आहे बरा नाही तो चांगला नाही आहे त्याचा काय माऊस काम नाही करत कीबोर्डची पण आतापर्यंत बटनं सर्व तुटून गेले आहेत मोसली कीबोड चालत नाही काहीच नाही माऊस पॅड पण फाटला चांगली कंपनीचा नाही दिला त्यांनी लॅबटाॅप असूच्या लॅ असूसचा लॅपटाॅप होता हं तो खूपच बेकार दिला खूप म्हणजे अखरत आहे तो लॅपटाॅप असं मन म्हणता येईल आणि त्याचे लाईट त्याचे लाईट पण वारंवार बंद चालू बंद चालू होते त्यांच्या लाई त्याच्या लाईट पण खराब झाली आणि तो थोडासा तरी यूज केला की गरम होऊन जाते खूपच गरम होऊन जाते त्याला मग बंद करावं लागते चार्जिंग पण स्लो आहे त्याची खूपच बेकार लॅपटाॅप दिला आहे असं एवढे मोठे पैसे खर्च करून खूप बेकार लॅपटाॅप दिलाय त्यांच्या कॉलिटी खूप गंदी आहे खूप बेकार आहे आणि त्याची चार्जिंग नाही होत काहीच नाही होत त्याला व दिवसभर चार्जिंग लावता येते तरी चार्जिंग लवकरच उतरून जात जाते त्याची आणि त्याचा लाईट पण बंद होते टायपिंग नाही होत काहीच नाही होत खूपच बेकार लॅपटाॅप दिलाय